हॅलो भा भाज्यांचे व्यापारी बोलता मी दिव्या इखारे बोलते आहे अलिबागमधून हां तर मला एकाने तुमचा नंबर दिला आहे माझी शेती आहे तर मला माझ्या शेतीचे म्हणजे जे जे उत्पन्न आहे ते असं म्हणजे व्यापार करायचा आहे त्याचा म्हणजे मो हां तर मग मला एकाने तुमचा नंबर दिलेला आहे तर म्हणजे मला विचारायचं होतं की तुमचे काय आहे म्हणजे तुम्ही कशाने भाज्या नेता

माझ्याकडे टोमॅटो लावलेले आहेत आ दुधी आहे आणि पालेभाजी आहे आणि आपली हां एवढंच पालेभाजी वगैरे वगैरे आहेत भाव आता आम्ही मार्केट रेटनेच तुम्हाला भाव देणार आणि तुमचं काय म्हणजे मार्जिन आहे त्याच्यात

हां हां चालेल मग ते तुमचा टेम्पो किती वाजता येतो म्हणजे किती वाजता येतो माझ्या गावाच्या साईडला येतो काय म्हणजे मी माणीत राहते ना तर मग अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नाही तेच मी विचारत होते आणि असं दुसरं काय अजून नेता दुसरं पण आपल्याकडे कडधान्य वगैरे हां हां चालेल आणि हां हां चालेल मग हे काय तुम्ही म्हणजे आता मी तुम्हाला भाजी देणार ते आपण एक महिन्याचं का असं तुम्ही कॉन्ट्रक्ट वगैरे घ्याल काय की आता म्हणजे आपण एक बाँड वगैरे करूया ना मग नंतर कारण की चालेल नाहीतर काय होतं आम्ही मागे पण एकाला दिलं होतं ना तर त्याने काय म्हणजे नीट व्यवव्हार केला नाही त्याच्यामुळे हं हं हं चालेल चालेल मग एक काम करते तुमचं दुकान कुठे आहे ते सांगा मग मी तिथे येऊन तुम्हाला परस्पर भेटते चालेल चालेल चालेल चालेल ठीक ठीक मी येते हां फोन करेन मी तुम्हाला मग तुम्ही सांगा कुठे यायचं आहे ते